आता सांगली जे आहे हे खूप प्राचीन इतिहास असलेले शहर आहे म्हणजे याच्यामध्ये मौर्यांची सत्ता होती सातवाहन राष्ट्रकूट यादव मराठ्यांची सत्ता इथे होती पेशव्यांच्या काळात सांगली हे स्वतंत्र संस्थान होतं आणि त्यावर पटवर्धन राजघराण्याची सत्ता होती मिरज हे सुद्धा हे त्यावेळचं एक संस्थान होतं आता ही जी माहिती आहे आम्हाला ही आमच्या आजोबांनी थोडक्यात आम्हाला सांगितलेली होती की आत्ताचं जे आमचं जे कुंडल शहर आहे हे सांगली जिल्ह्यातील खूप प्राचीन गाव आहे ज्याला स्वतंत्र सैनिकांचं गाव म्हटलं जातं तसंच गोरखनाथ महाराजांनी बत्तीस शिराळा इथे सुरु केलेला नागपंचमीचा उत्सव जगप्रसिद्ध आहे आणि आजही तिथे नागपंचमी खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाते लांबलांबचे लोक तिथे बघायला येतात वेगवेगळ्या प्रकारचे नाग मीतर मिरज येथील जी काही वाद्यं आहेत ते सुद्धा प्रसिद्ध आहेत सांगलीमधील जे काही गणपती मंदिर आहे तेसुद्धा जे काही इथं येणारे पर्यटक आहेत त्यांच्यासाठी एक आकर्षणाचं केंद्र आहे सांगलीचे जे आधीचे नाव होते ते सातारा होते ते बदलून एकोणीसशे साठमध्ये सांगली करण्यात आलं होतं नंतर सांगलीचा जो काही आयर्विन पूल आहे तोसुद्धा इंग्रजांनी बांधलेला आहे आणि तो खरंच खूप म्हणजे खूप मजबूत आहे खरंच आत्ताचं जर आपण एखाद्या पुलाचं बांधकाम बघितलं तर ते कसं असतं आणि जर आयर्विन पूल आपण बघितला तर ह्या दोन्हींची जर तुलना केली तर आयर्विन पूल खूपच मजबूत आहे इंग्रजांनी तो खरंच खूप छान पद्धतीने बांधलेला आहे तर बदलत्या काळानुसार सांगलीची सुद्धा खूप प्रगती झाली आहे शेतीबरोबरच नोकरीधंद्याची सुद्धा वाढ होत आहे आधुनिकीकरण होत चाललेलं आहे सांगली जिल्ह्यात एकूण दहा तालुके आहेत आणि सांगली जिल्हा जो काही आहे तो साखरपट्ट्यात येतो त्यामुळे अनेक साखर कारखाने येथे आहेत त्यामधीलच वसंतदादा पाटील शेतकरी जो काही सहकारी साखर कारखाना आहे तो आशिया खंडातील एक नंबरचा साखर कारखाना आहे आणि आमचं जे काही सांगली शहर आहे ते खरं साखर कारखान्यांसाठी प्रसिद्ध आहे आय लव्ह माय सिटी